हॅलो हे त्रिभुवन सुपर मार्केटच आहे का काय काय मिळतं तुमच्या इथे म्हणजे सगळ्याच गोष्टी मिळतात का सगळ्याच वस्तू सामान मिळतात ओके हां तुम्ही सर्व मिळतं का मग तुम्ही होम डिलिव्हरी करता हं मग नाही काय झालंय मला पूजेचं सामान हवंय आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे तर मग ते सत्यनारायणचा प्रसाद आम्हाला त करायचा आहे तर मग काय तुमचं डिस्काउंट पण तुम्ही देणार का

बरं एक ते पंधरा तारीखच का पण असं काई विषयी बरं पण मग तीन हजारापर्यंत केलं तर एक हजार एक किलो साखर मिळेल का

बरं पण मग आता पूजेचं सत्यनारयण पूजेचं प्रसाादाचं तं सामान हवंय पण मला पूजेचं साहित्य पण हवंय फुलं हवीय त तो पाट हवा आहे चौरंग हवा आहे मला तेही ते सुुद्धा मिळतं का

बरं मंग मी एक काम करते माझा ॲड्रेस तुम्हाला पाठून ठेवते हा तुमचा व्हॉट्स ॲप नंबर आहे का ह ओके मग मी तुम्हाला ॲड्रेस पाठवून ठेवते आणि मग तशी हां आणि तोंडीही सांगू का जरा ॲड्रेस मी माझा म्हणजे तो लिहूून ही ठेवा बरं मं मी काय करते मी माझा ॲड्रेस पण तुम्हाला पाठवते आणि त्यासोबत कामा सामानाची यादी पण पाठवते हां हां मग तसं मला तुम्ही पा पाठवा साधारण समजा मी आत्ता यादी पाठवा हा स म्हणजे तुमच्या सुपर त्रिभुवन सुपर मार्केटपासून किलोमीटर एक किलोमीटर अंतरावर आहे तर मी तुम्हाला पाठवते हां चालेल आणि मग तासा भरात तुमचं येईलच सामानची हो हो चालेल चालेल चला थँकू बरं ठीके चालेल मी तुम्हाला करेन मग तुम्हाला पैसे पाठवून देते हं चालेल चला थँक्यू थँक्यू मी पाठवते वेळेत ओके बाय बाय